आपल्या प्रत्येकाच्या घरी या छोटी ना मोठी बाग असते आपण त्या बागेत झाडे फुले प्रत्येक प्रकारची फुले वगैरे यांची झाड लावतो जसे की सदाफुली मोगरा जाई जुई अशा प्रत्येक प्रकारची तसेच भाजीपाला इत्यादी प्रकारची रोपे लावतो ती रोप लावल्यापासून ते रोपा त्या रोपांना मोठे होईपर्यंत त्यांना खतपाणी दरोज पाणी देणं आणि जेव्हा ते त्याचं आपल्याला फळ भेटतं फूल येतं त्यांना पाहिल्यावर एकदम प्रसन्न वाटते